मला असं वाटतं की योगा हा गरजेचा आहे दिवसभरातल्या थक दिवसभराच्या थकव्यासाठी एनर्जी साठी आपण योगा करणं हे गरजेचं आहे आपण योगा करताना मागचा विचार किंवा पुढचा विचार जर करत बसलो तर त्या योगा करण्याचा काहीही फायदा होणार नाही जेव्हा आपण कुठला योगा करतो त्यासाठी आपण एकाग्रतेनी जर योगा केला एकाग्रतेने कुठलं आसन जर गेलं तर त्या आसनाचा फायदा आपल्याला होणार आहे असं मला वाटतं त्यामुळे सकाळी आपण कुठलाही पुढचा मागचा किंवा उद्या काय होणार आहे आत्ता मला थोड्यावेळाने काय करायचं आहे हे करण्याऐवजी जर योगा किंवा ध्यान करताना त्याकडे जर लक्ष देऊन एकाग्रतेने जर केलं तर ते चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं आणि तुम्ही जर विचार करत बसाल की आता माझी तीस मिनटांनी ट्रेन आहे आता माझ योगा मी करतेय तर वीस मिनटं राहिलीये किंवा तीस मिनटं राहिलीये तर मी आता काय करू आता हे कम्प्लीट करू का नको किंवा फास्ट करू का हा जर विचार करत बसला तर कुठल्याही योगासनाचा किंवा योगाचा तुम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही एकाग्रतेनी शांततेनी आणि चांगल्या मूडने जर योगा केला तर आपल्याला त्या प्रत्येक योगासनाचा त्या योगाचा फायदा होणार आहे असं मला वाटतं आणि सगळ्यांनी सकाळी उठल्यावर ध्यान योगा आसने हे करावी चांगल्या हृदयासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि पॉजिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठी